मी जिथे राहते पुण्यात त्या भागात धर्माचा प्रचार हा त्यांच्या संस्कृतीमधनं त्यांच्या सणांमधनं त्यांच्या वेगवेगळ्या लहान मुलांसाठी खेळांमधनं गोष्टीरूपांमधनं हा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचवला जातो एक उदाहरण द्यायचं झालं तर घरात जर आईवडील आजी आजोबा हे स्वतः सुसंस्कृत आणि स्वतःच्या धर्माला जागणारे असतील किंवा आहेत असं आता धरून चालू तर ते पुढच्या पिढीला श्लोक वेगवेगळी स्तोत्रं आपल्या देवांची माहिती देवांच्या गोष्टी किंवा आपल्या हिंदू धर्मातील किंवा कोण ख्रिश्चन धर्मातील किंवा जे त्या धर्मातील असतील त्या धर्मातल्या लोकांना त्या दहा धर्मातल्या जुन्या लोकांची गोष्ट माहिती त्यांचा इतिहास त्यांचा संघर्ष हे सगळं त्या गोष्टी रूपाने सांगून सवरून पुस्तकं वाचून आता अशा आपल्याकडे प्रिंट मीडिया पण आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळे पिक्चर वेगवेगळ्या इतिहासावरती आधारित असे निघतात शिवाजी महाराजांवरती खूप सारे पिक्चर्स निघालेले आहेत त्याच्यातनं त्यांचे बारकावे त्यांचे मनसुबे काय होते त्यांनी कशी लढत दिली त्यांनी कसा स्वतःची हुशारी वापरली सुटका करून घेतली त्यांनी कसं स्वराज्य राखलं आपल्या आईला आणि बहिणीला जितका मान दिला तितकाच प्रत्येक घराघरातल्या स्त्रीला तुम्ही मान द्या हा आदर्श ठेवला हे शिवाजी महाराजांसारख्या मोठ्या उमद्या नेत्याकडनं शिकण्यासारखं आहे हे आपण गोष्टी रूपातून पिक्चरमधून आणि काही गोष्टी सणासुदींमधनं सुद्धा शिकवतो आपण शिवराज्याभिषेक दिन साजरा करतो आपण शिवजयंती साजरी करतो त्या माध्यमातनं पुढच्या पुढच्या पिढीला महानता आणि आपली हिंदू संस्कृती कशी टिकवली पाहिजे हे कळतं आपल्या सणासुदींमधनं जास्त हे शिकवलं जातं कारण त्याचा पगडा जास्त आहे आपले सण हे वर्षभर येणारे असतात मोठ्या प्रमाणावर एकत्रित साजरे करणारे असतात अगदी छोट्यातल्या छोटा साधा सण म्हणला तरी पण काहीतरी घरी गोडाधोडाचं केलं जातं नैवेद्य दाखवला जातो त्याचं काहीतरी फूल ना फुलाची पाकळी समाजामध्ये आपण दान करतो बघतो एकमेकांशी इंट्रॅक्ट करण्यातनं सुद्धा आपली संस्कृती आणि आपला धर्म पुढच्या पिढीला आपण देऊ शकतो आणि हे कायम पिढ्यानुपिढ्या असेच होत राहिले पाहिजे आपला धर्म जसे इतर देशांमधले त्यांचे त्यांचे धर्म ते लोकं खूप जपतात त्यांच्या वास्तू जपतात अँटिक म्हणून त्याला खूप महत्त्व देतात तिथले नियम पाळतात स्वच्छता राखतात तसंच आपणही केलं पाहिजे आपल्या धर्माला पुढं न्यायचं असेल तर आपल्याला आपल्या धर्माला उद्या नाही आहे आपल्या धर्माला काही फ्युचर भविष्य नाही आहे असं नाही आहे आपण टिकवलं तर आपला धर्म नक्कीच पुढे जाऊ शकतो त्यासाठी आपण स्वतःपासनं सुरुवात केली पाहिजे आपण स्वतः संस्कृती जपली पाहिजे अंमलबजावणी आपण त्यावर केली पाहिजे आवर्जून सण साजरे केले पाहिजे आवर्जून एकमेकांना भेटून याबद्दल चर्चा केली पाहिजे तरच आपला धर्म भावी पिढ्यांपर्यंत आणि पिढ्यानुपिढ्यांपर्यंत जात राहील